नमस्कार सर मी कपिल बोलतो आहे माझा प्रिपेड मोबाईल मी कमी शिल्लक असल्याची सूचना मला मिळाली आहे मला थोडी चिंता वाटत आहे कारण मी नुकताच रिचार्ज केला होता आणि आता मला खात्री करून घ्यायचे आहे की माझ्या खात्यात किती शिल्लक बॅल बॅलन्स आहे हां सर हां हां सर जेणेकरून मला माझ्या खात्यात किती शिल्लक आहे हे समजले पाहिजे सत्तर हां सर नंबर माझा सत्तर वीस वीस सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी हा माझा मोबाईल क्रमांक आहे कृपया माझ्या खात्यात किती शिल्लक आहे हे मला सांगू शकता का हां सर हां सर लगेच तुमच्या खात हां सर

मी गेल्याच म गेल्याच आठवड्यात रिचार्ज केला होता तरी माझे किती खे खात्यात बॅलन्स शिल्लक आहे हे मला बघायचं आहे सर हां सर हां सर

सर पण मी गेल्याच आठवड्यात रिचार्ज केला होता पण माझ्या बॅ बॅ खात्यामध्ये बॅलन्स कमी दाखवत आहे मला तपासून घ्यायचं आहे की माझ्या खात्यामध्ये किती बॅलन्स शिल्लक आहे हां सर हां हो सर हो हो सर हां हां सर हां धन्यवाद सर त हे माझं तपासल्याबद्दल धन्यवाद